बुलढाणा जिल्ह्यामध्ये गहू हे पीक दिवाळीनंतर म्हणजेच उन्हाळ्यामध्ये पेरल्या जाते त्याचा कालावधी हा चार महिन्याचा असतो गहू पेरल्यानंतर पेरणीमध्ये चार महिन्यानंतर गहू गव्हाला खूप प्रकारे जास्त प्रमाणात पाणी दिले जाते आणि पाणी दिल्यानंतर तो भरून येतो त्याला सोंगल्या जाते आणि सोंगल्यानंतर त्याची गव्हाची काढणं काढल्या जातात त्यानंतर गहू हे उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेतो